आमच्या घरी बर्थडे पार्टी होती तेव्हा मला एक चाळीस माणसाचं जेवण करायचं होतं तर मी पटपट लगेच सकाळी कणिक मळून ठेवली आणि चाळीस माणसांच्या चपात्या लाटल्या कोण मी एक भाजी बटाट्याची भाजी केली आणि बटाटे शिजवून कुकरला ठेवले आणि बटाट्याची भाजी करून ठेवली आणि कुरओडी तळून ठेवली आणि ग गुलाबजाम करून ठेवले आणि भात केला पटापटापटा आवरले काम घरची कामं आवरली आणि आमची बर्थडे पार्टी सहा सातच्या दरम्यान होती तर मला घरातले पण लोक जरा मदत करू लागले त्यांनी पण बड्डेची सर्व डेकोरेशन करू लागले रांगोळी वगैरे मागं ते भिंतीला बर्थडे म्हणून ते लावून फुगे फुगवून ते लावले आणि मला जास्त लोकांचा स्वैपाक कराया लागल्यामुळे मी दमून गेले भ तरी पण मी भरपूर पटापटा करण्याचा प्रयत्न केला स्वैपाक माझा सगळा पूर्ण झाला मी मी स्वैपाकात फार होश्यार आहे मला पटपटपट जमते करायला माझे भरभरभर कामं असते मी रोजच मी भरभर काम आवरते पण त्या दिवशी जास्त लोकांचे जेवण असल्यामुळे मी भरपूर काम केले भरपूर जेवण बनवले आणि सगळ्यांना ते आवडले छान झाले म्हणून